हॅलो हॅलो हा बोला बोला बोला काय म्हणता हा बोला हो जो की बं केव्हा जायचं सोमवार सोमवारी पहिल्या पहिल्या सोमवारी जाऊ आणि तिथं प फुलं वगैरे घेऊन जाऊ बरं का हा हार फुलं बेल घेऊन जाऊ आणि अभिषेक करायला तिथं आपण सगळं साहित्य घेऊन जाऊ आणि मंदिर तिथं डबे वगैरे घेऊन जाऊ आपण अभिषेक करू सोमवारच श्रावणी तिथं सोडू छान वाटते हिरवळ आहे पाण्याचा धबधबा आहे तिथं मंदिर खाली आत खोलवर आहे केव्हा येतात तुम्ही आपण होय टमटम करून जाऊ की टमटम मिळते जाताना तिकडं टमटमनी जाऊ आपण गाडी दहा दहा रुपये हा दहा दहा रुपये टमटमला घेतात टमटमने जाऊ म्हटले आपण या हा बरं बरं आणि मग तिथं फुलं वगैरे घे तुमी पण फुलं घ्या फुलं घ्या बेल घ्या मीपण फुलं बेल अभिषेकाचे साहित्य घेते नारळ घेऊ सोलून तिथं नारळ कुठं सोलायचं बघायचा आहे आणि हा बरं बरं डबा घेऊन जाऊ प जेवायाला बरं आता हा आता श्रावण सोमवार येतो क न पहिला पहिल्या श्रावण सोमवारी जाऊ की आपण कोण कोण येणार तुम्ही कोण कोण येणार आहे हो अजून अजून अजून काय काय करायचं तिथे जाऊन अजून तिथं माकडं असतात चांगलं फिरायला चांगलं असं तिथं हिरवंगार आहे धबधबा आहे धबधबा आहे तिथं बघायला छान छान बघायला मिळतं हो एंजॉय करून हो सर कर स वापस करू हो

हो हो बरं बरं बरं सोमवारी जाऊ ना सोमवारी याचं ठीक आहे चा बरं ठीक आहे चालेल ठीक आहे